मला ऑन ऑनलाइन गेमिंग खूप आवडते त्याच्यामधे पब जी हा गेम मी सर्वात जास्त खेळतो त्याच्यात जे गन्स फायरिंग करतात त्याचा आवाज आणि जो साऊंड असतो तो खूप भयंकर असतो असा आणि त्याच्यातले डावपेच आहे जसं ते पब्लिकली जे क्लिल किल करतो तेही खूप आवडते त्याच्यात जे गन्स यूज करतात ए के फॉर्टी सेवन वगैरे तेही भरपूर छान यूज होतात त्यानंतर मला जी टी वाइस सिटी ही गेम आवडते त्यात ड्रायविंग वगैरे करणे भरपूर आवडते त्यातले जे की आहे ते शॉर्ट की ते ही म्हणजे चांगल्या प्रकारे मला खेळता येतो मी भरपूर एक्स्पर्ट आहे त्या गेमिंगमध्ये आणि मला भरपूर चांगल्या पद्धतीने ते गेम खेळता येतो